हां नम हां नमस्कार ॲक्च्युली ना मला तुमचं म्हणजे कल्याण शहरामध्ये तुम्ही राहत आहे असं मला कळलेलं आहे आणि मला हे शहर ऐतिहासिक शहर आहे अशी मला माहिती मिळालेली आहे तर या ऐति हां ऐतिहासिक शहरामध्ये मला बघण्यासारखी अशी प्रेक्षणीय स्थळं आणि संस्कृतीबद्दलची थोडीशी माहिती मिळू शकेल का अच्छा हां म्हणजे मला सुट्टीचा कालावधी म्हटलं ना तर मला दिवाळीची सुट्टी असते मे महिन्याची सुट्टी असते या सुट्ट्यांमध्ये येऊ शकते पण मला असं जर का तुम्ही सांगितलंंत की अमुक एक सण हा आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त मी त्या दृष्टीने सुद्धा मला ना मॅम काय आहे संस्कृतीची माहिती गोळा करायची आहे विविध संस्कृती ज्या आहेत ना त्या मला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी मला विविध ठिकाणांना भेटी द्यायच्या आहेत तुम्ही तुमच्याकडच्या संस्कृतीबद्दल सांगा

हं हं हं ह हां हां आणि मॅडम मी एक ऐकलं होतं म्हणजे कल्याणचं वैशिष्ट्य मला जरा थोडं सांगाल का सविस्तर प्रमाणामध्ये म्हणजे की मेळ्याचे गणपती हा प्रकार पण मी कल्याणमध्येच ऐकून आहे आहे का तसं काही

हो अरे वा छान मग तसे गणपती अजून बसतात का गण कल्याणमध्ये अरे वा सुंदर सुंदर खूपच छान त्या ठीक आहे मॅडम